हो मराठी भाषेतून मराठी प्रमाणभाषेतून वऱ्हाडी भाषेत आणि वऱ्हाडी भाषेतून न प्रमाण भाषेत आम्ही मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न करा केला आहे तसेच डांगी अहिराणी या भाषेतून सुद्धा या अहिराणी मराठी भाषेतून सुद्धा मराठी भाषेमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो एक खूप चांगला अनु सुखद अनुभव आम्हाला मिळायला मिळालेला आहे वेगवेगळ्या मराठीच्या वेगवेगळ्या पोटभाषांचं ज्ञान त्या भाषेतून आम्हाला मिळालेलं आहे एका एका याच्यासाठी पर्यायी शब्द आम्हाला त्या मराठी भाषेतूनच आम्हाला मिळालेले आहे